कामाच्या बाहेर मला स्वयं स्वयंपाक तर घरामध्ये करतच असते घरातले कामं तर करतच असते घरातल्या कामाच्या बाहेर मला कबड्डी खेळायला फार आवडते कबड्डी खोखो आणि कराटे पाहायला वगैरे मला खूप आवडते मला माझा छंद स्वयंपाकामध्ये पुरणपोळी मला खूप छान बनवता येते पुरणपोळी आणि माझ्या हातची सर्वांना आवडते पण मला पुरणपोळी आणि माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना पुरणपोळी आवडत असल्यामुळे माझ्या हातची पुरणपोळी नेहमीच माझ्याकडे आलं की खात असतात आणि मला चिकनसुद्धा छान बनवता येते चिकन मटन आणि मला बनवायला आवडते पण आणि मला पुन्हा ड्रॉईंग करायला खूप छान खूप आवडते मला ड्रॉईंग छान पक्ष्यांची छान वेगळ्या वेगळ्या म्हणजे असं वेगळे वेगळे असे पोस्टर्स वगैरे आणि ॲनिमल्चे वगैरे मी चित्र काढत असते मला खूप आवडते मला घरातील कामंसुद्धा आवडतात करायला मी माझ्याकडे थैल्यासुद्धा शिवत असते मी शिवणकाम पण करत असते साड्यांना फॉल लावत असते ब्लाऊज शिवत असते मी सलवार कुर्तीज वगैरे मला म्हणजे असं खूप सारे कामं करायला आवडतात आणि मी करते पण घर घरातली कामं करून म्हणजे इतर कामंसुद्धा मी करते मला आणि हे कामं करायला मला आवडतात आणि मला बाहेर फिरायला पण आवडते बाहेर फिरं म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये मला माझ्या आवडी खूप छान आणि मी माझ्यासोबत माझ्या हजबेंडलासुद्धा घेऊन जाते माझ्या पतीला माझ्या मुलांना पण फिरायला घेऊन जाते माझ्या मुलांनासुद्धा सांगते मी की मला हे काढता येतं मला ते काढता येतं मला हे आवडतं मला ते आवडतं मला खाण्याचे पदार्त बनवायला आणि खायला सुद्धा खूप आवडतात आणि मला माझा छंद म्हणजे स्वयंपाक स्वयंपाकाचा छंद त हा खूपच आहे आणि मला गेम्सुद्धा आवडतात लुडो वगैरे आम्ही हे खेळत असतो छान हा आमचा छंद आहे आणि मला करायला हे सगळं करायला मला आवडते पण